हा गणेश ट्रॅवल्स ना हा मी नरेंद्र पाटणकर बोलतो आहे हां दिनांक सत्तावीस तारखेला आम्हाला आम्ही घरातले एकूण सहाजण कुटुंब आहोत हां कुटुंबातले सहाजण आहोत तर आम्हाला पुण्याला जायचं आहे सांगलीहून तर त्यासाठी आम्हाला इनोवा गाडी हवी होती हां सो ती तुमच्याकडं आपल्याकडं उपलब्ध होऊ शकेल का इनोवा गाडी

साधारण साधारण काय चार्जेस आहेत

हो हो मग फुल पेमेंट करावं लागेल तुम्हाला का आल्यानंतर उरलेलं दिलं तरी चालेल

हो चालेल मला सत्तावीस तारखेला गा हवी आहे आम्ही साधारण सकाळी सहा वाजता इथून निघणार आहोत हां सत्तावीसला जाऊन आम्ही एकोणतीसला परत सांगलीत येणार हो हो आणि कसं किलोमीटर आहे

चालेल ना चालेल तुम्ही मला पाठवून द्या सगळं हो हो हो हा नंबर व्हॉट्सअपचा आहे माझा

फक्त एक एक काम करा सहाजण आहेत काही सिनियर सिटीजन्स आहेत सो मला सिनियर सिटीजन्स असल्यामुळं एकतर ड्रायव्हर व्यवस्थित हवा

हो आणि निर्व्यसनी हवा हे माझं मुख्य त्यातलं म्हणणं आहे मला एखादा चांगलाच ड्रायव्हर हवा कारण ब खूप सिनियर लोक आहेत त्यामुळं व्यवस्थित नेऊन आम्हाला व्यवस्थित आणणारा हवा आहे चालेल चालेल नक्की नक्की हो मी मी येऊन तुम्हाला समक्ष भेटून जाईन फक्त आधी म्हटलं फोनवरून माहिती घ्यावी विचारावं तुम्हाला कशा पद्धतीने त्या किलोमीटरवर हो हो मला तुम्ही स मला तुम्ही डिटेल्स पाठवून द्या हां सत्तावीस तारखेला आपल्याला सकाळी लागणार आहे हो हो सात वाजता साधारण जायचं आहे नक्की चालेल ना चालेल हो मग शक्यतो इनोवा असावी कारण इनोवामध्ये कम्फर्ट होत बसायला कम्फर्टनेस आहे इनोवामध्ये हो हो चालेल चालेल हो मी येऊन भेटून जाईन समक्ष अच्छा अच्छा नमस्कार